तर मध्यंतरी मी आता बघा आपल्याला इथून कामाठीमध्ये येणंजाणं त्या रस्त्यावर होतं तिथे कधीकधी रस्त्यांना असे सामोर गोष्टी समोर येतात की खड्डे रस्त्याचे खड्डे खूप आहेत पावसाचा प्रॉब्लेम सांडपाणी वाहतं आहे मधेतच पब्लिकचा जमाव खूप येतो आहे त्या व्यवस्था चांगल्या तरी व्हायला पाहिजेत असं मला वाटतं त्यानंतर पुढे बघा तर विचार केला तर काही ठिकाणी बघा सार्वजनिक ठिकाणी काही सुविधा पण नाही आहेत ज्या लोकांना ज्या सुविधा असायला हव्यात तशा नाहीत म्हणजे एस टी सुविधा बोलाया एस टीमध्ये एस टी कधी वेळेवर न येणे प्रवाशांचे हाल होतात तर हे आपल्या इथून तसंच त्याप्रमाणे मी नंतर काही मध्यवर्ती मध्य मधल्या काळात मी तिकडे कोकण साईडला प्रवास केला तिकडे पण रस्ते खूप अडचणीचे म्हणजे अडथळ्याचे होते स्वच्छता स्वच्छता पण नव्हती आणि रस्ते खड्डे त्यानंतर मग धूळ उडणे हे प्रकार खूप होते सिग्नलचे प्रॉब्लेम गाड्यांचे प्रमाण खूप वाढलेलं आहे तर रस्ता पण थोडा रुंद असावा असं मला वाटतं तर अशा गोष्टी मी आतापर्यंत बऱ्याचशा म्हणजे सामोरे जा जातो ह्या गोष्टींना तर तुमच्याबरोबर शेयर केल्या त्या गोष्टी